आपल्या दैनंदिन जीवनात लिखाण हा सहज साधा वाटणार प्रिय प्रकार आहे पण ज्या व्यक्तींनी दोन्ही हातानी आपले अपंगत्व आहे म्हणजे दोन्ही हात नाही आहेत त्यांना त्यासाठी लेखन हा अवघडच आहे अवघड नव्हे तर ते धैर्यपूर्ण राहते चिकाटी आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेत असलेल्या सर्जनशील प्रवास ठरतो हाताने अपंग असलेल्या व्यक्तींना लिहिताना सर्वप्रथम दोन मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो हे अपंगत्व जन्मजात असू शकते किंवा अपंगात्वानंतर प्राप्त होऊ शकते म्हणजे अपघातनंतर अशा परिस्थितीत मेंदू आणि हृदय असलेल्या विचारांना कागदावर उतरण्यासाठी हातांच्या पर्याय शोधणे हेच पहिले आव्हान असते हात नसलेल्या व्यक्तीसाठी लेखनाच्या विविध पर्यायाची मदत होते काही काही ठिकाणी काय असते की काही अपंग लेखक किंवा चित्रकार तोंडाने पेन धरून लिहितात ही प्रक्रिया अतिशय कष्टप्रत असते सुरवातीत अक्षरं वाकडी आडवी येतात पण सातत्याने सराव करून त्यां त्यात सफाई येते हे व्यक्ती आपल्या जबड्याच्या हालचालीने अतिशय संयमित वापर करतात अनेकजण आपल्या पायाची बोटे वापरून लिहिण्याच्या सराव करतात पायांचे पेन पेन्सिल पकडून लेखन करताना शरीराचं संतुलन पाठीचा जोर आणि ध्यान केंद्रित करत असतात आधुनिक काळात अपंग व्यतीनं तोंडनं बोलून टाईप करता येतं येण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी गुगल वॉट्सअप चॅटींग टायपिंग असते ड्रॅगन नॅचरल स्पीच मायक्रोसॉफ्ट कनेक्शन अशा तंत्राचा उपयोग केला जातो मात्र त्यासाठी स्पष्ट उच्चार भाषा आणि थोडा सराव लागतो आता डोक्याला बनवलेले पेनसुद्धा यंत्रज्ञ ते वापरून स्क्रीनवर अक्षरं निवडता येतात डोळ्याची हालचाली असतील डोळ्यातील स्क्रीनवर टायपिंग करता येते हे खूप महागडे आहे पण प्रभावी साधन आहे ते एका बटणाद्वारे पर्याय निवडणे हां हात नसले तरी एका विशिष्ट बटणाचा बटणाचा वापर डोळा ओठ गुडघा किंवा खांद्याने केला जातो आता पाय किंवा तोंड वापरून लिहिणे हे शारीरिकदृष्ट्या थकवणारे काम आहे म्हणजे थकवा येतो त्याने तोंडाने पेन पकडणे यामुळे जबड्याला त्रास होऊ शकतो एका वाक्याला दहा पंधरा मिनटे लागू शकतो त्यामुळे सहनशीलता आणि संयम फार महत्त्वाचे असतात अशा अपंग व्यक्तींना तुमचं कसं होईल असा प्रश्न अनेकदा ऐकावा लागतो पण हे सगळं पार करून जबरदस्त प्रेरणा देतो आता काय आय ट्रेनिंग असते स्पेशल सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे उपकरणे हे सर्वसामान्य आर्थिक वर्गासाठी खूप अधिक खर्चिक असतं आता हात नसतानाही तोंडाने चित्र रेखटणारे कलाकार आहे इथंच अपघातानंतर पायाने लेखन सराव केले आणि शाळेत विद्यार्थ्यांना शिकवले जरी केलं जरी केलं अंध आणि बहिरी असली तरी तिने स्पर्शाच्या माध्यमातून संवाद साधता येतो समाजाने केवळ सहानुभूतीने पाहणे पुरेसे नाही यासाठी त्यांच्या लेखनाच्या विशेष शिक्षक उपलब्ध करून देणे शाळेमध्ये आणि ऑफिसमध्ये स्पीच टूल्स स्क्रीन रिडर आणि ॲक्से ॲक्सेसिबल डिवायसीस उपलब्ध करून देणे या सगळ्या गोष्टी असतात त्यांना लेखन प्रसारीत करणे म्हणजे मग त्यांचे आत्मविश्वास वाढतो महत्त्वाचं म्हणजे हा